मी रोज सकाळी उठते सकाळी उठल्यानंतर मी माझ्या आजूबाजूचे परिसर पूर्ण झाडून काढते झाडून काढल्यानंतर तिथे पाणी शिंपडते पूर्ण जे काही झाडाचा पालापाचोळा आहे ते एकत्र करते आणखी त्यांना झाडून टाकते झाडून नाही टाकले तर कचराकुंडीत नेऊन टाकते आणखी त्यानंतर मी सकाळी उठून जॉगिंगला जाते जॉगिंगला जाताना जर काही कचरा रोडवर आलेला असेल तर ते मी त्यांना साईट कचरापेटीत टाकते कचरा फक्त कोरडा आणखी ओला हे एकत्र न टाकू ते दोघं अलग अलग टाकावे आणखी कोणी कचरा रस्त्यावर फेकत असेल तर त्यांना सांगायचे की कचरा रोडवर टाकू नये ते कचरापेटीतच टाकावे आणखी आता तर भारतात छान सुविधा झालेली आहे स्वच्छ भारत अभियान हे सुरू आहे दरोज सकाडी उठल्यानंतर जे काही कचरा आहे त्यासाठी कचरागाडी येतात त्यामध्ये कचरागाडीमध्ये आपल्या घरात जे काही दिवसभराचा कचरा साठवलेला असते ते त्या कचरागाडीत टाकावे कचरागाडीची पण सुविधा छान आहे एका साईडने कचरा कोरडा कचरा टाकावे तर एका साईडने ओला कचरा टाकावे ही सुविधा झालेली आहे आणखी आता त्यामुळे भारतात जास्त प्रमाणात स्वच्छता आहे नाही तर काही वर्षपूर्ती भा भारतात खूप कचरा होता भारत अस्वच्छ होता सगळीकडे कचराच कचरा ओला कचरा एकत्र कोरडा कचरा एकत्र पूर्ण एकत्र खूप घाण व्हायचं तर त्याच्यात आजारपण पण खूप जास्त वाढायचं लहान मुलं खूप जास्त प्रमाणात आजार व्हायचे आणखी ओल्या कचऱ्यामुळे डेंग्यू मच्छर हे डास खूप जास्त प्रमाणात वाढतात आणखी हे आपल्याला चावले की आपल्याला आजार होतात म्हणून तर आपण आपल्या परिसरातला खूप छान स्वच्छ ठेवावे आणखी काही कचरा असेल तर ते आपण आपल्या हाताने स्वतः साईट करावे आपला परिसर स्वच्छ ठेवावा